कोल्हापूर हे आमचं तसं नेहमीचं सारखं फिरायला जाण्याच्या दृष्टीने आवडतं ठिकाण पण दोन हजार सहामध्ये जेव्हा महापूर आला तेव्हा त्या पूर्ण जिल्ह्याची परिस्थितीच बदलली होती मग आम्ही मुंबईतल्या सगळ्या मित्रांनी मिळून तिथं काहीतरी करण्याचं ठरवलं नेमकं ते कसं करायचं तिथं पोचायचं कसं किंवा मदत करायची इच्छा खूप होती पण आपण ती कशी करायची हे माहिती नव्हतं पण आमच्यातलेच एक सूरज सर म्हणून होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण जे घरगुती उपयोगाचे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण गोळा करू शकतो लोकांकडून आपण पैसे घेऊ शकतो आणि म्हणजे जे लोक वस्तू देतील त्यांच्याकडून आपल्याला वस्तू घेता येतील किंवा ज्यांच्याकडून पैसे मिळतील त्या पैशाच्या आपण वस्तू खरेदी करू त्या सगळ्या वस्तू घेऊन आपण तिकडं जाऊ आणि लोकांना ज्याची अगदी गरज आहे महापुरानंतर त्यांना आपण त्या वस्तू देऊ आणि नुसतं आपण वस्तू आणि पैसे देऊन थांबायला नको तर आपण तिथं जाऊन मदत पण करू कारण बऱ्याच वेळा पूर येऊन गेल्यानंतर चिखल असतो काही रोग वगैरे पसरतात पण हे पूर्ण कसं करायचं ह्याची आम्हाला कल्पना नव्हती तर आम्ही आमच्या इथल्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत थोडी माहिती मिळवली आणि आम्ही गाडी करून तिकडं गेलो तर हा अनुभव आमच्यासाठी पूर्णच वेगळा होता पहिल्यांदाच आम्ही हे करत होतो तिथं पोचल्यानंतर सगळी परिस्थिती बघून आम्ही अक्षरशः हादरलो पण हळूहळू काम करायला सुरवात केली घरांमध्ये साठलेला गाळ चिखल काढत होतो लोकांच्या घरातलं सगळं सामान वाहून गेलं होतं आम्ही जेवढा जमेल तसा प्रयत्न करत होतो अगदी बऱ्याच ठिकाणी खायला प्यायला पण काही उपलब्ध नव्हतं तर आम्ही आमच्याकडून नेलेली खायची पाकीटं बाकी वस्तू लोकांना दिल्या काम केलं जवळपास आम्ही एक आठवडा तिथं राहिलो आम्ही नेहमी मित्रांबरोबर ट्रिप करतच असतो पण समाजाला काहीतरी देण्याच्या दृष्टीनी केलेली ही एक खूप वेगळी सहल होती आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद नाही म्हणणार पण तिथं आम्हाला एक समाधान मिळालं